आमच्या नांदेडमदे सीख लोकं भरपूर आहेत त्यांचा गुरुद्वारापण आहे ते लोकं खूप छान आहेत लोकांना असं वाटतं की ते फार हे आहेत पण ते खूप चांगले आहेत सगळ्यांना मदतवगैरे करतात ते कुठून कुठून येतात त्यांचे शस्त्रवगैरे आहेत त्या गुरुद्वारामध्ये आणि ते खूप प्रेमळपण आहेत आपण चांगले असल्याच्यानंतर तेपण आपण चांगले वागले तर तेपण छानच वागतात आपल्यासोबत व त्यांचे त्यांचे त्यांचे इथं गुरुद्वारापण आहे त्यांचा गुरुग्रंथ आहे त्यांचे त्यांचा गुरुग्रंथपण आहे